मी कमाल चौकमध्ये दुकानात गेली मला एक बॅडशीट घ्यायची होती सिंगल बेडची त्याच्याबरोबर पिलो कवर पण घ्यायचे होते आणि सस्ते पण घ्यायची होती तर आमच्या इकडे कमाल चौक जवळच पडते तर मी तिथे गेली बेडशीटच्या दुकानामधे गेली बेडशीटवाल्यानं मला बेडशिटा दाखवल्या पुष्कळ अशा बेडशिटा दाखवल्या पण मला कॉटनची घ्यायची होती तर मग मी एक बेडशीट पसंत केली दिसायला पण छान होती मग ती घेतली मी घेऊन आली काही दिवस वापरलं पण मग धुवायला काढलं मला वाटलं याचा रंग गी जाईल म्हणून मी तिला आधी मिठाच्या पाण्यामधे टाकलं मग नंतर दोन तीन दिवसानी साबणनी धुतलं पण तिचा काही कलर गेला नाही तर ते प्रॉडेक माझ्यासाठी चांगलं निघालं